हॅलो मी तुम्हाला बिल साठी कॉल केला होता लँडलाईन बिलसाठी ते बिल मला आणखी पोचलं नाही आहे मला असं वाटते की ते बिल माझ्या जुन्या पत्त्यावर गेलेलं आहे माझं नाव अभिजीत शिंदे आहे आणि मी अमरावतीवरून बोलतो आधी माझं राहणं नांदगावला होतं मला असं वाटते तुम्ही तो लँडलाईनचा जो बिल आहे ते माझ्या जुन्या पत्त्यावर पाठवलेलं तुम्ही चेक करून सांगता का मला एकदा माझं जुना पत्ता आहे नांदगाव पेठ संगमेश्वर मंदिराजवळ अभिजित शिंदेचं हाऊस तुम्ही चेक करून सांगा माझ्या नवीन घराचा पत्ता सांगू का तुम्हाला आता सध्या मी अमरावतीला असतो आणि इकडेच मी म्हणजे सगळ्या सेवांचा लाभ घेतो आहे तुम्ही मला सांगू शकता का मी माझा जो आता सध्याचा पत्ता आहे तो अमरावती संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या मागे नेताजी कॉलनी अमरावती ट्रिपल फोर सिक्स झिरो टू हा माझा पिनकोड आहे ठीक आहे लवकरात लवकर कळव कळवून सांगा मला ओके थँक्यू